भांडी कशी धुतात ते मी आधी तुम्हाला सांगते की म्हणजे आपण जे खरगटी भांडी असतात त्यातलं जे खरगटं उरलेलं अन्न आहे ते आपण एका पिशवीत काढून घ्यायचं आणि ते जरा पाण्याने फक्त ते धुवायचं आणि मग नंतर सगळी खरकटी भांडी एका टोपलीत काढली की मग आपला जो रेगुलर साबण असतो वापरातला जसा की आम्ही घरी व्हीम वापरतो तसा तो घ्यायचा आणि अशी लोखंडाच्या रंगाची अशी चंदेरी अशी घासणी असते ती घ्यायची आणि ती साबणात अशी बुडवायची त्याला साबण लागू द्यायचा थोडासां आणि घास घास घास घास ते भांडं जे आहे ते घासायचं आणि बस इतकं झाल्यावर मग कुठे जळकं असेल तर तिथे जास्त जोर लावून घासायचं कुठे चिकट जास्ती असेल तिथे अजून जोर लावून घासायचं मग हे सगळं पूर्ण भांडं घासून झालं की मग ते पाण्याखाली धरायचं आणि ते धुवायचं आणि मग स्वच्छ धुवून ते असं पालथं उपडं करून ठेवायचं आणि जर जास्त तेलकट भांडी असेल जर जास्तच तेलकट भांडी असेल तर गॅसवर गरम पाणी ठेवायचं मोठ्या पातेल्यात आणि ती भांडी त्या उकळत्या पाण्यात सोडून द्यायची आणि मग थोडा एक अर्ध्या तासाने वगैरे ते पाणी ओतून द्यायचं आणि मग तशी भांडी घासायची